हाय प्रीती ऐक ना अगं मी त्या दिवशीच ना ऑनलाईन स्विगीवरून उकडीचा मोदक आणि पनीर टिक्का मागवला होता खरंच खूप चवदार होता पण आता काही कारणामुळे ऑनलाईन ऑर्डर आहे ती होत नाही आहे तर मला तुला विचारायचं होतं की आपल्यासमोर नाक्यावर एक नवीनच हॉटेल आहे हॉटेल समृद्धी आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे किंवा त्याचं ओपनिंग झालेलं आहे तर तू तिथलं काही पदार्थ खाल्लास का तिथलं सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ कोणता तुला काही कल्पना आहे का कारण मला तिथून मागवायचं आहे पण ते नवीन असल्याने मी कधी मागवलं नाही तिथून तर नवीन रेस्टोरंटकडून मागवताना थोडासा विचार येतो की जर मागव मागवला तर चवदार असतीलच ना पदार्थ किंवा नसतील तुला एखादं काही त्यांचं पदार्थ माहित आहे कुठला किंवा कोणता पदार्थ आहे की त्यांचाच खूपच प्रसिद्ध आहे जसं की आपल्या साईकृपामध्ये चिकन आहे ते खूपच प्रसिद्ध आहे तसं या हॉटेलमधून कोणता प्री प्रसिद्ध आहे तुला काही कल्पना आहे का जर असेलच तर मला तिकडून माझ्या आवडीचा उकडीचा मोदक आणि पनीर टिक्का आहे तो मागवायचा आहे तर तुला काही आयडिया असेल तर मला नक्की सांग ना